जेव्हा मी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेत होतो तेव्हा

खूप सारे अस्मरणीय क्षण चा अनुभव झाला ते मी तुम्हाला आज सांगतो मी लहानपणापासून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे तर त्या टाईमी मी आठवी नववीमध्ये काही होतो तेव्हा मी अगोदरच क्लासला जायला खूप भीत होतो मार्शल आर्टच्या क्लासला जायला मी खूप भीत होतो माझ्या डोक्यात म्हणजे असे विचार येत होते की तिथं गेल्यानंतर मला खूप मार पडणार मला मारतील मला माझं रक्त निघणार ते मतलब मी भीत होतो त्यामुळे तरी पण मला इंट्रेस्ट येत होता कारण जे टीचर होते ते खूप मोटीवेटेट होते त्यांची जी टीचिंग होती त्यांची जे शिकवण्याची पद्धत होती खूपच छान होती आणखीन मला असं वाटतं की सर्वांनी स्पोर्ट्समध्ये रहायला हवं कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट खेळायला हवा खेळायला पाहिजे तर सगळ्या स्पोर्ट्समध्ये मला मार्शल आर्ट खूपच आवडता माझा स्पोर्ट्स आहे मी एक अनुभवलं होतं की मुलांपेक्षा मुली जे असतात मार्शल आर्टमध्ये त्या खूपच फ्लेक्झिबल असतात माझी फाईट एका मुलीशी झाली होती क्लासमध्ये तिने एक किक माझ्या गालावर मारली होती आणि मी पुन्हा पूर्ण थंडा पडलो होतो मतलब एकदम शॉक झालो होतो मतलब मला समजलंच नाही तिची किक कशी केव्हा आली आणि मी तिला ब्लॉक पण नाही करू शकलो तिच्या किकला तर त्या तर तर तेव्हापासून मला खूप जिद आली मुली एक मुली करू शकतात तर मी काऊन नाही करू शकत मी तर मुलगा आहे म्हणून मला हा स्पोर्ट खूप आवडतो